वाशिम जिल्ह्यामध्ये मुख्य शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या शाळा महाविद्यालये विद्यापीठे आणि वेगवेगळे व्यवसायिक प्रशिक्षण शाळेची फी शाळेची फी जी आहे ती जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत परवडणारी आहे आणि लोक जास्तीत जास्त मराठी क इंग्लिश असे क्रोशेस शिकण्यास पसंत करतात